मी माझ्या मित्रासाठी ऑनलाईनवरून एक जॅकेट खरेदी केले आहे परंतु ते त्याला अद्याप मिळालेले नाही त्याचा कार्य लग्नाचा क दिवस जवळ येत आहे त्यामुळे मला तो मिळणार नाही असे याची चिंता वाटत आहे मी याबद्दल ॲमेझॉनला याबद्दत कॉल करून त्यांच्या के केअर युनिटला मी तक्रार नोंदवलेली आहे त्यांनी त त्याप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करून ती भेटवस्तू पाठवावी असे मला मी आणि त्याच्या मागोवा घेत आहे